हा टेक्नॉलॉजीमुळे तर ॲक्चुली खूप जास्त फरक पडलेला आहे आताच्या पिढीवरही आणि आताच्या आताच्या घडीमध्ये आपण बघत असतो की इंटरनेटमुळे किंवा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की घरबसल्या आपण आपल्या घरी बसल्या कोणाशी कधीही कसंही कुठल्याही ठिकाणी कोणालाही आपण कनेक्ट करू शकतो आपण त्याशी कॉलिंगवर बोलू शकतो वाईस कॉल करतो आपण विडिओ कॉलवर त्याला समोरासमोर बघून आपण आपल्या फोनमध्ये बघून त्याच्याशी आपण आपलं बोलू शकतो एवढं टेक्नॉलॉजीचा वाप वापर ॲडव्हान्स झालेला आहे की गोष्टी आपण करू शकतो त्याचबरोबर सोशल मिडियानी लोकांना जवळ येण्यास खूप जास्त मदत झालेली आहे कारण सोशल मिडियामध्ये ट्विटर म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा व्हाटसप म्हणा या सारखे सोशल मिडियाज ॲप आहेत ज्याच्यावर लोकं ॲक्च्युलीमध्ये जर टाईम जास्त स्पेंड करतात हेच्यामध्ये त्यांची मैत्री ओळख वाढवतात नवीन नवीन त्यात फ्रेंड्स बनवतात हे जे चाट करतात त्यांच्याशी विडिओ कॉलवर बोलतात त्यांचा संवाद वाढवतात त्यांची मैत्री वाढवतात तर मला असं वाटतं की शोशल मिडिया म्हणजे लोकांची जवळीक जवळ येण्यास तर मदत तर झाली आहे आणि त्याचबरोबर कधीकधी अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की एखाद्या गोष्टीची चुकीची माहिती सोशल मिडियावर कधीतरी पसरली जाते मग त्या गोष्टीची सोशल मिडिया तर एवढा फास्ट आहे कधीकधी तर त्या गोष्टीचा एवढा वेग होतो की फटक्यास ती अख्ख्या जगासमोर मांडली जाते मग ती कशी कधी चुकीची गोष्टही लोकांच्या लोकांपर्यंत जरा जाते आणि मग तिचा परिणाम आपल्या समाजावर होणं किंवा आपल्यावर होणं त्याचा गोष्टीचा शंभर टक्के इफेक्ट काहीना काही तरी आपल्या नकारात्मक दृष्टीत पडतोच एखादा चुकीचा प्रोडक्ट असेल किंवा कुठलीही एखादी गोष्ट असेल जी आपल्याला चांगली नाही हाइजेनिक नाही आहे या गोष्टीचाीसुद्धा सोशल मिडियामध्ये जेव्हा त्याची हे होते पसरवली जाते तेव्हा त्याचा त्या गोष्टीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि ती नकारात्मक दृष्टी त्या नकारात्मक परिणाम आपल्याला ते जे बघायला मिळतात